मला मराठीमध्ये बोलताना किंवा लिहिताना कधीही अडचणी आलेल्या नाही एकतर मुळात मी महाराष्ट्रीयन आहे माझ्या घरात मराठी बोलली जाते मला मराठी भाषा अतिशय आवडते आणि अगदी माझी आज्जी असल्यापासून आज्जी मला अत्तिशय संतांच्या सुंदरशा गोष्टी सांगायची असं नाहीये मी स्वतः इंग्रजी माध्यमातनं सगळं शिक्षण पूर्ण केल्यामुळे काही वेळेला असं होतं की इंग्रजीचे शब्द मी वापरते आणि मुळातच मी कुठच्याही भाषेला कमी लेखत नाही परंतु मला मराठी अतिशय आवडते मला अगदी अभिमानच आहे की मी मराठी आहे मराठी बोलते त्यामुळे मला अस्खलीत मराठी बोलता येतं आणि मला मराठी बोलायला आवडतंसुद्धा त्यामुळे काही वेळेला थोडंसं लिहिताना कानामात्र्याच्या चुका माझ्या झाल्याही असतील पण त्या दुरुस्त करण्या इतपतच झाल्या मला कधीही त्याच्यामुळे माझं कुठे काही अडलं नाही मी इंग्रजी माध्यमातनं शिकते म्हणून मराठी मला कमी जमतं किंवा कमी बोलता येतं किंवा चार लोकांमध्ये मला शब्द वापरताना शब्द फेक करताना किंवा काही पुस्तकं वाचताना त्रास होतो असं अजिबात कधीही झालेलं नाही आता हा प्रश्न स्वाभाविकच आहे कारण बरेच जे इंग्रजी माध्यमातनं शिकतात त्यांना हा प्रश्न पडतोच की जरी घरात मराठी आम्ही आहोत मराठी बोलल्या जाते तरीसुद्धा आमचं मराठी इतकं चांगलं नाही आम्ही ते चांगल्या पद्धतीत वापरू शकत नाही तर त्याचं मूळ कारण मला तरी असं वाटतं की लोकं पूर्ण मराठी संवाद साधतच नाही जिथे गरज नाहीये तिथेही ते इंग्रजी बोलायला जातात तिथेही ते इंग्लिश बोलतात इंग्लिश बोलणं वाईट नाही भाषा कुठचीच वाईट नाही कारण भाषा हे पूर्णपणे संवादचं माध्यम आहे पण आपण जर त्याच्याकडे कसा अभ्यास केला लक्ष दिलं विचार केला तर ती भाषा सुद्धा अतिशय सुंदर आणि सोपी आहे त्याच्यामुळे मराठी बोलताना कधी अडचण येईल असंच मुळात मला पहिल्यापासनं वाटलेलं नाहीये म्हणजे शाळेपुरता मी इंग्रजी वापरायचे कम्युनिकेशन लँग्वेज म्हणून येऊ प प्रत्येक माध्यमात माझ्या ऑफिसच्या ठिकाणी इंग्रजी नक्कीच वापरते पण मराठी भाषाच मुळात मला आवडते त्याचा गोडवाच मला आवडतो त्यामुळे त्यात मला कधी त्रास असा झालेला नाहीये आणि घरी तसंच वातावरण असल्यामुळे आमच्याकडे मराठी अतिशय सुंदर संवाद साधला जातो बोललं जातं मी कैक मराठी पुस्तकं वाचलेली आहेत वाचनाच्या संदर्भात सुद्धा मला मराठीत वाचायला जमत नाही किंवा मराठीत वाचलं तर अडचणी येतात तसं कधीही होत नाही त्यामुळे मराठी वाचताना किंवा लिहिताना मला जितकं इंग्रजी सोपं पडतं त्याच्या कितीतरीपटीनी मला मराठी माझी मातृभाषा अतिशय सोपी पडते आणि ती मला तितकीच आवडतेसुद्धा